आमच्या भागे भागामध्ये वर्तमानपत्र मिळणारे सकाळ आहे लोकमत आहे आणि दिनदर्शित आहे सकाळ आहे नांदेड आहे मराठवाडा आहे प्रजावाणी आहे प्रजासत्ता आहे पेपर असे काही आमच्या वर्तमान पेपर येतात त्यामध्ये आम्हाला वाचायला स्पोर्टचं वाचायला आम्हाला आवडतं आ नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात रेसिपी राहतात पेपरमध्ये लिहिलेल्या कोणाला जॉबची गरज आहे जॉब आपल्यासाठी नंबर वगैरे राहतात खूप काही अशा काही गोष्टी आहेत की जेणकरुन आम्हाला फायदा होतो वर्तमान पेपराचा बॉलीवूडचं काय झालं बॉलीवूडचं हिरोनमध्ये काय काय चालू आ आहे पिकच्चर कोणता आला पिचर कोणता हाय रेटिंगला आहे ते पण आम्हाला कळतं राजकारण कळतं मेन कुठं काय घडामोडी चालू आहेत काही देशात काय अदलाबदल चालू आहे का आर्थिक व्यवस्थेमध्ये काय अदलाबदल चालू आहे का ते पण सर्व समजत वर्तमान पेपरामधून जे की सर्वनी वाचलं पाहिजे त्यांचा फायदापण आहे सर्वांना फायदा करून घेण्यासाठी हे पेपरमध्ये खूप काही विषय आहेत जेणेकरून आपण वेगळं काही शिकू शकतो लोकांना आपण सांगू पण शकतो त्यामुळे सर्व वर्तमान पेपरं वाचले पाहिजे ते बी डेली